हॅलो

हो ओके कसली मॅडम तुम्हाला फुलं पाहिजे हां आहेत ना मिळतील ना आप गुलाब पाकळ्या पाहिजेत का आहेत ना आहेत मिळतील ना

आमचं दुकान आहे इथं धाराशिवमध्ये आहेत का तुम्ही हा हनुमान चौकात आहे आमचं दुकान हां सगळ्या प्रकारची मॅडम फुलं भेटतील आपल्याकडे जलबेराची फुलं आहेत गुलाब आहे परत शेवंती आहे मोगरा आहे निशिगंधाची भेटतात हो गजरे पण आहेत मोगऱ्याचे आहेत फ्रेश आहेत गजऱ्याचं पण माल हां हां

हो मॅडम फुलं घ्यायचे आहेत तुम्हाला म्हटल्यानंतर तुम्ही स्वत येऊन बघितलं तर बरं होईल वेगवेगळे प्रकारची फुलं आहेत तुम्ही स्वत येऊन घेऊन गेला तर चांगलं पडेल अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे द्या पाठवून नाही नाही फ्रेश आहेत फुलं एकदम फ्रेश आहेत

गजरा वीस रुपयाला एक बसेल आता सणामुळं महाग मिळतं ना देऊ कमी करून किती पाहिजेत आपल्याला पंचवीस आहेत का ठीक आहे पंधरानं लावून देऊ मग

कसंही चालेल कोणी कसंही चालेल कसं पण करा पेमेंटचं काही नाही हो चलत आहे ठीक आहे